हां शिवशंभो टी स्नॅक टी अँड स्नॅक सेंटरमधून बोलताय का हां मला थोडी चौकशी करायची होती तुमच्या दुकानांचं टायमिंग काय आहे ओके ओके आणि एक्झॅक्ट लोकेशन काय आहे तुमचं म्हणजे तुमच्या शॉपचे अजून कोणते ब्रांचेस आहेत का चिंचवड बाणेरच्या आसपास ओके सो तुम्ही त्या शॉपची माहिती देऊ शकाल का मला की तिकडे कॉल करायला हां तर ओके ॲक्च्युली आमची पार्टी आहे तर आम्हाला स्नॅक्स आणि टीसाठी ऑर्डर द्यायची आहे तर तुमच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत म्हणजे ड्रिंक ड्रिंक्स म्हणजे बेवरेजेसचे टी कॉफी ग्रीन टी अजून काय काय अव्हेलेबल आहेत ओके

ओके ओके आणि यांची रेट कळतील का मला न रेट काय आहे कारण मला बल्कमध्ये ऑर्डर द्यायची आहे नाही आधी चहाची चहाची रेट सांगा मग मी स्नॅक्सवर येते

ओके ओके चालेल मला मोस्टली चहा किंवा कॉफीमधून बरं चालेल आणि मग थोडं बल्कमध्ये त्यामुळे थोडे डिस्काउंट वगैरेचं पण बघाल ओके आणि तुमच्याकडे हां स्नॅक्समध्ये काय काय अव्हेलेबल आहे

ओके चालेल वडापाव म्हणजे काय रेट आहे वडापावचा ओके आणि वडापावसोबत तुम्ही म्हणजे फक्त वडापाव देता की त्याच्यासोबत चटणी वगैरे असं काही प्रोव्हाइड करता अजून ओके चालेल ओके चालेल ठीक आहे आणि

ओके चालेल तर मला ऑर्डर प्लेस करायची आहे पन्नास चहा साधे सिम्पल चहा आणि पन्नास वडापाव हां आणि ऑर्डर अकरा तारखेला पाहिजे अकरा जुलैला संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला मी ॲड्रेस व्हॉट्सअप करून ठेवते प्लीज त्यांना ऑर्डर आणि ॲड्रेस शेअर करा ओके ते किती लागतील साधारण बरं ओके चालेल तुम्ही एकदा तो हिशोब करून मला व्हॉट्सअपला शेअर केलं तरी चालेल की किती पैसा होणार आहेत ओके हां चालेल ठीक आहे थँक्यू